आमच्या प्रा पाककृतीमध्ये नारळ मसाले साखर हे सर्वच पदार्थ असतात त्यामध्ये नारळापासून तयार केलेली चटणी किंवा खोब खोबरं लाडू नारळापासून अनेक पदार्थ तयार केले जातात त्यामध्ये विशेषतः गोड पदार्थ बनवण्यासाठी नारळाचा जास्त वापर केला जातो त्यामधून आपल्या बॉडीला विविध व्हिटॅमिन्स आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळतात ते ते खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीचे असतात त्या त्यापासून विविध पदार्थ जसे की गोड लाडू आणि विविध भाजी किंवा जास्त घरगुती पदार्थ खाण्याचे बनवले जाते त्यामध्ये साखरेचा पण उपयोग केला जातो साखरेपासून विविध वस्तू पदार्थ तयार केले जातात जसे की गुलाबजामून जिलेबी पेढा अजून विविध विविध पदार्थामध्ये खाण्याच्या जास्त प्रमाणात साखरेचा उपयोग केला जातो साखरेपासून विविध असे गोड पदार्थ जेवढे काही असतात ते सर्वत्र पदार्थ आमच्या इकडे केली जाते मसा मसाला हा पदार्थ आपल्याला भाजी बनवण्यासाठी केला जातो जसे की बैंगनची भाजी कारल्याची भाजी आलूची भाजी बटाटा टोमॅटो बटाटा ह्या सर्व प्रकारच्या भाज्यामध्ये मसाल्याचा वापर केला जातो मसाल्यापासून विशेषतः म्हणजे मटनाची भाजी चिकनची भाजी मासे मटन यामध्ये मसाल्याचा जास्त प्रकारे वापर केला जातो त्यामुळे भाजी अतिशय रुचकर आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे लागते